सर्फिंगमुळे पाण्याची भीती माझ्या मनातून निघून गेली न मी पोहू शकतो ह्रदय व रक्तवाहिन्यास आरोग्य चांगले ठेवते सर्फिंग सर्फिंगमुळे पा पाण्या पायाच्या आणि कोरंचा थेट वाढतो आ म्हणजे बोर्ड बोर्डवर उभे राहिल्यानंतर मजबूत पाय आणि मजबूत कोर तुम्म म तुम्हाला टिकवू ठेवण्यास मदत ठेव क होते सर्फिंक सर्फिंगचे खांद्या खांदा आणि पाठीचा क ताकद वाढण्यास मदत होते म् म्हणजेच स्नायू पॅड पॅडलिंगमुळे पॅडलिंगमदमुळे मजबूत होतो सर्फिंग सर्फिंगचे घराबाहेर वेळ घाल घालवण्याच्या आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतला तर एक घेत घेण्याचा घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे सर्फिंग सर्फिंगचे सर्फिंगमुळे ताण तन ताण ताणतणाव कमी करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे